काय नाही बसली आहे तू काय म्हणते आहेस काय करते सध्या खूप दिवस बघितलं नाही तुला आठवण कशी आलीमध्ये हां मी पण तशी बघत होती पण एवढं काय खास वाटले नाही मला हो का कोणते कोणते बघितले आहेत मग तू हां हां अच्छा मी पण ऐकलं आहे ते खूप आता फेमस झालेलं त्याचे रील्स वगैरे येत होते मला पण मी असं बघितलं नाही मग काय त्याच्यामध्ये हां ते कितीदा नव्याने हां हां ते हो हो माहीत आहे माहीत आहे अच्छा मग त्याची हे काय आहे स्टोरी वगैरे अच्छा अच्छा म्हणजे हां म्हणजे हे लाईफ स्टोरीबद्दल आहे म्हणजे रिलेटेबल वाटेल असं लोकांना बघायला असं आहे हां हां तेच म्हणजे आकर्षित करण्यासाठी चांगली मूवी बनवली आहे त्यांनी आपल्या एजच्या लोकांना बरं आहे हो तेच अजून नाही गं पण जुने जसे मूव्हीज होते ना तसे आता बनतच नाही आहेत ते म्हणजे ते गाणे ते स्टोरी वगैरे ते आता सगळे म्हणजे असं करायचं म्हणून मूव्ही बनवत आहेत असं वाटतं मला तर हो तेच हो आधी तर मूव्ही असे हीट वगैरे व्हायचे आता तर एव्हरेज बिलो एव्हरेज असंच असते मूव्हीज हो आणि परत परत तेच रीमेक वगैरे करत असतात हो तुझे कोण आहेत फेवरेट ॲक्टर्स अच्छा हां तसे मूव्हीज जरा चांगले वाटतात म्हणजे आपले जे हिस्ट्री होती ते सगळ्यांना परत असं हां तेच मोटिवेशन वगैरे देतात ते तसे बघायला पण चांगले वाटतात हो हो चालेल बघूया बघूया ठीक आहे मग भेटू नंतर हां चालेल बाय